मराठी भाषेचा इतिहास हा भाषेइतकाच प्राचीन आहे म्हणजे आद्य कवी मुकुंदराज असोत किंवा आद्य कवयित्री महदंबा यांच्यापासून ते आजपर्यंत मराठी भाषेला खूप समृद्धी लाभलेली आहे आणि त्याचं कारण म्हणजे मराठी भाषेवर प्रेम करणारे लोक आणि ती जपून टिकवून ठेवणारी मराठी माणसे काळाबरोबर मराठी भाषेला अनेक रूपं भेटली त्यानंतर तिला वळण भेटले किंवा दुसऱ्या इतर भाषेंचा प्रभाव किंवा त्यातील काही परभाषी शब्द त्यांनी आत्मसात केले पण या सर्वांमध्ये मराठीचा मूळ जो बाणा आहे तो आजही टिकून आहे प्राचीन काळामध्ये काव्य रचना श्री मुकुंदराज यांनी सुरु केली होती त्यांचा विवेक सिंधू हा मराठीतील सर्वप्रथम काव्य संग्रह मानला जातो तसंच आद्य कवयत्री महदंबा यांनी पण त्यांच्या लेखनाची सुरुवात केली त्याचबरोबर म्हाइंभट यांनी लीळाचरित्र सुरु केलं त्या लेखन केलं त्यानंतर मध्ययुगीन काळामध्ये महाराष्ट्रातील अनेक संत आणि स क यांनी त्यांच्या अभंगातून त्यांच्या भारुडातून त्यांच्या ओव्यांमधून मराठी भाषेला असं नवीन स्वरूप मिळालं मध्ययुगीन काळात जेव्हा भारतावर मुघलांचं आणि बाकीच्या इतर देशातील लोकांचं राज्य होऊन गेलं त्यामुळे पारशी फारशी भाषे काही शब्द मराठीमध्ये आले तर पोर्तुगीजमधून काही शब्द मराठीमध्ये आले अरबी भाषेतुन काही शब्द मराठीमध्ये आले आणि ते रोजच्या वापरण्यात रूळ रुळले सुद्धा लोकांनी आत्मसात केले पण त्याचबरोबर आज इंग्लिश भाषेमधलेही बरेचसे शब्द मराठीमध्ये वापरण्यात येतात सर्रास वापरण्यात येत आहे या सर्वांमध्ये मराठीचा जो म्हणजे जी लिहिण्याची पद्धत होती तीच आधीपासून ते आतापर्यंत देवनागरी लिपीच आहे फक्त मध्ययुगीन काळामध्ये मोडी लिपीचा वापर व्हायचा तर आता शुद्ध देवनागरीमध्ये लिहिण्याचा मराठी भाषा लिहिली जाते तर एकंदर सर्व बोलायचं झालं तर लाभले आम्हास भाग्य बोलतो आम्ही मराठी म्हणायला हरकत नाही कारण मराठी भाषेचा इतिहास एवढा प्राचीन आहे आणि एवढा स्फुर्तीदायी आहे ना आणि इथून येणाऱ्या काळात पण मराठी भाषा ही अशाच प्रकारे समृद्ध होत राहील